लहान असताना मी चित्रकलेच्या माझ्या आईवडिलांनी माझी आवड बघून मला चित्रकलेच्या क्लासला टाकलेलं त्या चित्रकलेच्या क्लासमध्ये मला एवढी मजा यायची त्यामा एक एक रेफरन्स पिक्चर त्या द्यायच्या एका बाजूला काढून आणि मग दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्या रेफरन्स त्या ते रेफरन्स घेऊन तसंच ते चित्र काढावं मग मी तसंच ते मला खूप आवडायचं मग घरी आल्यावर मी आपले स्टोरी बुक्स किंवा ह्याच्यातलं ते मग रेफरन्सेस घेऊन मी तसेच्या तसे चित्र काढायचा प्रयत्न करायचे आणि माझ्या आईवडिलां म्हणजे माझ्या वडिलांना तर एवढं माझ्या ते चित्र आवडायची की ते म्हणायचं की नाही मी आता हे घेऊन जातो ऑफिसला मी तिथे माझ्या केबीनमध्ये ठेवीन आत्ताही जेव्हा मी आता मी चोवीस वर्षाची आहे तेव्हा मी काय पाच सहा वर्षाची तेव्हापासून मी काढायची चित्रं तर तेव्हा पण म्हणजे मी बज आत्तापर्यंत त्यांनी ती सगळी चित्रं तिथे ठेवलेली आहेत तर म्हणजे असं आठवणींसारखं आहे ते आणि खूप मी कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायची त्याच्यामुळे आणि हे त्या मला प्राइजेस पण मिळायचे आणि मला खूप चांगला अनुभव आहे चित्रकलेचा त्याच्यामधून मी खूप असे शिकली आहे एकतंच डिसिप्लिन आणि तुम्ही म्हणतात की त्या त्या रेषेमध्येच तुम्ही त्याजवळ एवढाच कलर यायला हवं हे तुम्हाला पहिलं तुम्ही शिकतात त्यातून मग त्याच्या बाहेर जायचं नाही म्हणजे कलर बिट्वीन द लाईन्स इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात तर त्याच्या तुम्ही बाहेर न जाता कसं तुम्ही डिसिप्लिनमध्ये क हे करतात ते तुम्हाला तुम्ही कोणच्या चित्रकलेच्या वर्गात गेला की कळतं मग दोन रंग आहेत त्यांचं मिश्रणकडून कोणता रंग तुम्हाला मिळतो हे तुम्हाला कळतं त्यातून आणि खूप तुम्हाला मग तुम्हाला खूप असे मित्रमैत्रिणी मिळू शकतात आणि नंतर तुम्ही कोणीच्या परीक्षा देत असाल तर त्याच्याम त्या त्यात पण तुम्हाला फायदा होतो तुम्ही कोणच्या चित्रकलेच्या वर्गात केला की आमचा शाळेत पण चित्रकलेचा वर्ग असायचा त्यात पण आम्हाला ते मग ग्रेडिंग ग्रेड्स द्यायचे पण माझ्या मते कोणच्या चित्राला असं कमी किंवा जास्त मार्क देऊ शकत नाहीत कारण ते चित्र ही त्या माणसाची क्रिएटिव्हिटी आहे त्या माणसाचं स्वत चं हे आहे तर को कोणीच असं त्याच्यात पास किंवा फेल असू शकतं असं माझ्यामते तरी मला तरी वाटत नाही पण आता शाळा म्हणजे ते करायचेच पण तरी सुद्धा काय असं हे नाही आहे सगळेच काही तरी क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवतच आहात तर सगळ्यांनी मला वाटतं की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे थोडं चित्राकडे थोडं क्लासमध्ये जाऊन थोडं डिसिप्लिनमुळे तुम्ही काढाय लागला तर तुम्हाला पण त्याचा बेनिफिट ह्या अशा माझ्यासारखा होऊ शकतो